मा नमस्कार माझा माझं लक्ष्मीबाई नाव आहे पशुपालनामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या सामान्य अडचणी बऱ्याच आहेत अडचणी ह्या पशुपालनासाठी सेड असावे लागते पशुपालनात शेतकऱ्यांना खूप नुकसान एखादे जावे लागते रोगराईमुळे हवामानामुळे रोगराई होऊन न नये म्हणून त्यांना औषधी द्यावी लागतात वेळेवर पाजव पाजवल्या पाहिजेत काही दिवस दूर असेल तर जनावराची काळजी हे माझ्या घरचे माणसं घेतात प्राण्या्बाबत वाईट घटनंचा घटना होतांना वाघाने हल्ला करणे एकदा झाला होता वाघाने येऊन आमची शेळी खाली होती हा अनुभव आहे